सर्वाधिक वापरली जाणारी ॲप म्हणजे युग या एकविसाव्या शतकातील सगळ्यात उपयोगात किंवा सगळ्यात जास्ती यूज आपण करतो तिचं नाव आहे इन्स्टाग्राम आता इन्स्टाग्राम पण एक एज मर्यादा ठरवते पण तशी काही एज लिमिट नाही आहे की प्रत्येकच ह्याच एजमध्ये बघेल किंवा त्याच एजमध्ये बघेल आता ज्यांना म्हणजे जे साठच्या साठ वयापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी एक करमणुकीची वस्तू आहे पण त्यांना इंटरनेटचे किंवा स्मार्ट फोनचे काही म्हणजे माहिती नसल्यामुळे ते खूप जास्ती यूज नाही करत पण ज्यांना माहीत आहे तर ते त्यांच्या म्हातारपणाचा टाईमपास करू शकतात पण जे क युग वर्ग आहे किंवा जे आता वीस ते तीस किंवा तीस ते चाळीस एजमधली जी पिढी आहे आता त्याच्यामध्ये काही जे मुली मुलं आहे किंवा जे महिला पुरुष आहे तर ते खूप जास्त प्रमाणात यूज करत आहे रिल्स वगैरे बनवतात किंवा आपल्या चॅनलची पब्लिसिटी करायची किंवा एखाद्या ठिकाणाचं नावलौकिक करायचं किंवा एखादं प्रेक्षणीय स्थळाला आपण भेट दिली आहे याच्याविषयी माहिती सांगायची वगैरे असं याच्यामुळे काय झालं आहे की बऱ्यापैकी म्हणते आहेत की जग जवळ आहे पण याच्यामुळे खूप काही नुकसान पण झालं आहे आपण जे बुक्स वगैरे किंवा पुस्तकं वगैरे वाचत होतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत छोटे छोटे व्हिडिओज वगैरे बघतो आपण दोन मिनटाचे जे व्हिडिओ बघायला सुरवात करतो तर एक तास कुठे जातो हे सुद्धा कळत नाही आहे आपल्याला म्हणजे याच्यामुळे काय झालं आहे की आपला खूप टाईम जातो आहे आपल्याला त्याचे भान राहात नाही आहे आपण ज्या एजमध्ये खूप काही गोष्टी शिकू शकत आहोत ते आपण दुर्लक्ष करतो आणि इन्स्टाग्रामचं जे दं युग आहे त्याच्यात आपण झोकलं जात आहे त्याच्यामुळे आपले नुकसान होत आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात छोटी पिढी म्हणजे आता जी भविष्यात येणार आहे आपल्यानंतरची जी पिढी आहे किंवा लहान वर्ग आहे तर त्यांच्यासाठी हे खूप नुकसानदायी आहे कारण त्यांना अजून काही समजत नाही आणि त्याच्यामधील बऱ्यापैकी गोष्टी ह्या त्यांना न समजणाऱ्या असता पण ते कशा कंटिन्यू बघत बघत बघत बघत ते खूप लवकर समजदार होत आहे पण त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होतो आहे आणि त्यांच्या मानसिकतेवर पण परिणाम होत आहे शरीरावर म्हणजे त्यांचे डोळे वगैरे किंवा त्यांचीम् म्हणजे ऐकण्याची श क्षमता किंवा बघण्याची क्षमता ही खूप व म्हणजे कमी होत चालली आहे आणि मानसिकतेमध्ये त्यांना जगाचे भान राहिले नाही आहे त्याच्यामुळे ते इन्स्टाग्रामचे बऱ्यापैकी फायदे जेवढे आहेत तेवढे नुकसान देखील आहे त्याच्यामुळे मर्यादित आपण यूज केले पाहिजे